वेगवेगळ्या प्रकारची ठिकाणं या ठिकाणी आहेत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल करी रोड चिंचपोकळी दादर लोअर परेल माटुंगा शिव कुर्ला सेंट्रल रेल्वे दादर ठोणे मुलुंड टिटवाळा डोंबिवली अंबरनाथ आसनगाव नेरळ कर्जत नाला सोपारा क वसई विरार कसारा अशा प्रकारची ठिकाणे आहेत